खूपच छान आणि थोडक्यात विचारलेलं आहे गाण्यात डायनॅमिक्स फ्रेसिंग आणि इंटरप्रटेशश इंटरप्रिटेशन सामविष्ट करणं म्हणजे गाणं केवळं सुरात म्हणणं नाही तर भावना ताकद लय आणि अर्थ समजावून त्याला योग्य जीवंतपणा देणे गाणं म्हणताना आता थोडक्यात सांगायचं झालं तर डायनॅमिक्सबद्दल जर सांगितलं तर गाणं म्हणताना कुठे आवाज शांत करायचा कुठे उंचवायचा ते आधीच ठरवतो मी त्यानंतर प्रॅक्टिस करताना डायनॅमिक्स मार्किंग लक्षात घेऊन गाणं गाता येते फ्रेसिंगबद्दल सांगायचं म्हणजे गाणं म्हणजे सलग शब्द नाही ते लयबद्ध वाक्यांमध्ये वाटलेलं असतं त्यासाठी गाण्याचे वाक्य फ्रेजेस वेगळे ओळखून घेणे श्वास योग्य ठिकाणी घेणे शब्दांचे उ उच्चार वाक्यांचा प्रवाह न नैसर्गिक ठेवण्यात पुरेपूर प्रयत्न करणे इंटरप्रिटेशन आता इंटरप्रिटेशन म्हणजे गाण्यातील शब्दांचा अर्थ तर आपल्याला समजला पण त्यासोबत आपल्याला काही भावनाही जोडावं लागतात तर त्या शब्दांना योग्य ती भावना गाण्याची सिच्युएशन ओळखून ती भावना त्यामध्ये ओतली गेली पाहिजे ह्यासाठी देखील प्रयत्न करणे म्हणजे गीताचे शब्द शब्द समजवून घेणे गाणं कशाबद्दल आहे ते समजावणे ते मग नंतर आपल्या आवाजात लईमध्ये ते प्रॅक्टिस करणे त्याचा उच्चार व्यवस्थित प्रॅक्टिस करणे हे अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे मी माझ्या गायनामध्ये डायनॅमिक्स फ्रेसिंग वगैरे समाविष्ट करतो